आं आम्ही बी इंग्लिश स्कूलमधून बोलत आहे हां आमच्याक् शाळेमध्ये डान्स क्लास सुरू होणार आहे तर मला मुलांसाठी ड्रेस शिवायचे आहे हां तर त्याकरता तेहेतीस विद्यार्थी आहे एकूण हां तर शिलाई काय घेशाल पॅटन वनपीस नाही नाही वनपीस आहे सगळ्यांसाठी गर्ल्ससाठी हां हां एका विद्यार्थ्याची फिस्

ठीक आहे ठीक आहे हां ते मग कधी मिळेल शिवून आम्हाला सव्वीस तारखेपर्यंत पाहिजे हां होतील का नाही पण मॅडम आम्हाला खूप अर्जंट आहे ना त्याच्यामुळे लवकर पाहिजे होते शिवून ते ॲडजस्ट करून पहा

हो का नाही म्हणजे कसं ते फिटींग वगैरे विद्यार्थ्यांना घालून दाखवावं लागते ना हां त्याच्यासाठी एक दिवस म्हणजे तारखेच्या आधी एक दिवस जर मिळाले ड्रेस शिवून तर बघता येतात मुलं ट्राय करून बघतील